नमस्कार माझं नाव पांडुरंग कृष्णराव पोले आहे आणि मी सावळी बहिनारा येथील रहिवासी आहे जर बघायचं गेलं तर राज्याच्या आपल्या इतिहासाचा आणि भूगोलाचा हा आपल्या संस्कृतीवर कशा प्रकारे परिणाम झाला आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर राज्याच्या इतिहासाची आपण प्रथम गोष्ट करू इतिहासाचा परिणाम म्हणला तर इथं आपल्या इथं सर्वप्रथम तर आपल्या इथं सनातन संस्कृती खूप महत्त्वाची आहे त्यानंतर सनातन संस्कृतीमधूनच निघालेला एक बौद्ध पंथ असू द्या त्याच्यानंतर जैन पंथ असू द्या हे सर्व सीख पंथ असू द्या हे सर्व सनातन संस्कृतीचेच भाग आहेत त्यानंतरच्या काळात इथे सन हिंदू संस्कृतीनंतर इथं नंतर नंतरच्या काळामध्ये मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी भारतामध्ये आक्रमण केली त्यानंतर त्यांनी तलवारीच्या जोरावर काही इथल्याच हिंदू लोकांना परिवर्तन करून त्यांनी मुसलमान बनवले त त्याच्यात त्यांनी काही इथली त्यांची हिंदूंची मंदिरे पाडण्यात आली त्यानंतर मंदिरं मग पाडून त्याच्याजागी मशीद तयार करण्यात आली इथे त्याच्यामुळं काय झालं मुस्लिम आणि हिंदू अशी ही एक इथं आलग हिंदू संस्कृतीवर काही काही इस्लामीकरणाचा थोडा परिणाम झाला त्यानंतर परत त्यांच्या अशा लढाया चालल्या तर त्यामध्ये हिंदूंची संस्कृती टिकवण्यासाठी हिंदूंना प्रयत्न करावे लागले आणि मुस्लिमां मुस्लिमांना त्यांच्या धर्म प्रसारासाठी इथं तलवारीच्या जोरावर पण राज्य केलं तर मग येनामध्ये असा खूप मोठा संघर्ष चालू होता त्यातच इथं इंग्रज संस्कृती पण आली इंग्रजांनी इथल्या लोकांना समजा